हां साळुंखे कॅब एजंसी का ॲक्चुअली मला न कॅब बुक करायची होती इथून जोगेश्वरीवरून चेंबूरपर्यंत माझी साडेचारची मीटिंग आहे तर किती वेळ लागेल इथून तिथपर्यंत जाण्याकरता

सकाळी नाही संध्याकाळी साडेचारची मीटिंग आहे

हॉटेल प्लाझा आहे ना आय सी टी मॉलच्या बाजूला तिकडे अच्छा आणि तुमच्या एजंसीपासून इकडे यायला तुम्हाला किती वेळ लागेल अच्छा ओके मी तुम्हाला लोकेशन सेंड करते वॉटसअपवरती आणि मग जाऊयात मग संध्याकाळी तुम्ही याल ना वेळेमध्ये अच्छा ओके ठिकाणी ऑलरेडी मी पेमेंट करावं लागेल का अँड ए सी नॉन ए सी नाही ए सी आणि त्याचे चार्जेस पण मला वॉटसअपला सेंड करा यस प्लीज अच्छा हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि समजा माझ्यासोबत कोणीतरी लहान असेल तरी पण चालेल ना अच्छा ठीक आहे हां म्हणूनच विचारलं ओके आणि कॅब डिटेल्स मला तुम्ही आधीच सेंड कराल का कारण की मग ते मला झा अच्छा ओके ठीक आहे ठीक आहे मग तुम्ही माझी बुकिंग करा मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स वॉटसअप करते आणि लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न कराल कारण की मला खूप टाईमवर जायचं आहे ओके ओके ठीक आहे थँक्यू